राज्यातील कर्मचऱ्यांना हे गर्मेंटू शिक्षण दिलं जातं जसं की प्रायवेट लोकांना एकदम व्यवस्थित देतात तसंच ग गव्हर्मेंट लोकांनाही देतात सेम लेव्हलचं आणि मग त्याच थ्रू त्यांना गव्हर्मेंट ड्युटी लावून दिल्या जातील जसं की सिव्हल हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणि ते जे जसं शिकलं आहे त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट वगैरे करतात सेम डॉक्टरसारखी तर त्यांना पेमेंटसुद्धा गव्हर्मेंट लेव्हलचंच भेटतं त्यामुळे कर्मच आणि कर्मचारी त्यांना पुढे म्हणजे हा फायदा आहे की बाबा गव्हर्मेंट पण आहे पैसा पण आहे गव्हर्मेंटमुळे जास्त आणि भेटू शकतो त्यांना भरपूर त्याच्यातून खूप काही